माझ्या मते तसं भारतातील सर्व पर्यटन स्थळ हे अतिशय सुंदर आहेत त्यातील आपण उदाहरणार्थ सांगू या शिमला मनाली महाबळेश्वर चिखलदरा केदारनाथ आणि रायगडमध्ये सह्याद्री रांगा हे पण अतिशय छान आहे ऐतिहासिक स्थळ आहे आणि सर्वात सुंदर जर सांगायचं असेल म्हणजे ज्याला भारताचं मुकुट पण म्हटलं गेलेलं आहे ते म्हणजे कश्मीर मला कश्मीर बघायला खूप आवडेल मला खूप आवडतं तिथे वारंवार जायला पण आवडेल आणि भारतातच नव्हे तर जगातील सर्वांनाच कश्मीर हा भाग खूप आवडतो त्याच्यामुळं मला असं वाटते की पर्यटकांसाठी कश्मीर हे एक स्थळ जे आहे हे अतिशय सुंदर आहे आणि सगळ्यांचे मन मोहून घेणारं असं ते स्थळ आहे असं छान आहे ते मनमोहक आहे असं मला वाटतं